बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा बदल असा होतो की जसा आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जर मध्येच पावसाळा आला तर उन्हाळ्यातले जे आंबे आहे ते आंब्याचं नुकसान होते लोकांच्या गव्हावर परिणाम होतो लोकांनी जे पीक प ग पिकवलेले असते त्याच्यावरसुद्धा परिमाण होतो लहान मुलांच्या ज्या तब्येती आहे त्या बिघडू शकतात आमच्या गावामध्ये बाहेर गावाहून शिकायला मुलं येतात तर थंडीच्या दिवसामध्ये जर इथं हिवाळा असेल तर धुकं वगैरे पडते सापाच्या वळणासारखे रस्ते असल्यामुळे ॲक्सिडेन्ट व्हायची शक्यता असते त्यानंतर इकडे टेकडीवर वसलेले जे लोकं आहे त्यांना येण्याजाण्यासाठी पावसाळ्यामध्ये जाता येत नाही कारण पाऊस असल्यामुळे धुकं असल्यामुळे गारा पडल्यामुळे लोकांना येण्याजाण्याचा प्रॉब्लेम होतो त्यानंतर दैनंदिन जीनवामध्ये लोकांचा असा लोकांवर असा परिणाम होतो की बाहेरगावी जाता येत नाही किंवा जे पिकं त्यांनी पिकवलेले असतात शेतकरी लोकांनी जे पिकं पिकवलेले असतात त्यांच्यावर फार मोठं नुकसान झालेलं असते त्यांची आर्थिक परिस्थिती ही लगेच म्हणजे त्याच्यावर दुष्परिणाम होतात